भारतात तसं म्हटलं तर सर्वाधिक उद्योगपती आहेत आणि त्यातूनच एक काही अशा प्रकारे आहेत जे टाटा कंपनीलाम जे टाटा स्टील्स आहे तर टाटा स्टील खूप प्रकारे म्हणजे कोणतीही वस्तू वगैरे बनवायसाठी त्यांचे जे स्टील आहे तर ते विकतात तर टाटा जो जे रतनलाल टाटा आहे तर हे त्यांचे फाऊंडर आहे किंवा आपण म्हणू शकतो की ते त्या कंपनीला सांभाळतात तर हे खूप मोठे व्यावसायिक आहे बिजनेस मॅन आणि तसंच मग अंबानी आहे तर अंबानींनी आजकालच्या मनोरंजन या क्षेत्रामध्ये खूप म्हणजे कमाई केलेली आहे व्यवसाय केलेला आहे कारण की अंबानी जो मुकेश अंबानी आहे तर त्यांनी स्वत चं जे जियोचं नेटवर्क आहे तर तो याचा मालिक आहे खरं म्हटलं तर आणि जे सर्वच आजकाल सर्वच लोकं जियोचा जे सेम नेटव नेटवर्क वगैरे सगळं वापरतात तर असे काही प्रकारचे आहेत